भविष्यात तंत्रज्ञावर आधारित उत्पादनं म्हणायला गेलं तर रोबोट जे आहे प्रकार आणि ए आय हे डिजिटल सिस्टीम जी सुरू केली आहे त्याद्वारे खूप यशस्वी आणि चांगल्या सर्वाधिक सक्सेस वाहण्याची क्षमता आ आहे असं आम्हाला वाटत आहे